आमच्याकडे भांडी हे स्वच्छ पाण्याने धुतात आणि ते भांडे धुण्यासाठी विम साबण आणि घासणी याचा वापर होतो याचा वापर करत असतात आणि राहिलेले साबण स्वच्छ पाण्याने धुऊन भांडे स्वच्छ केले जातात आणि तेलकट भांडे पाण्यामध्ये ठेऊन काही वेळासाठी ठेवतात आणि मग ते काढून त्यालाही धुतात मग तेलकट भांडे स्वच्छ होतात